हा मला जरा स्नॅकशी रिलेटेड तुम्हाला विचारायचं होतं महाराष्ट्रातल्या तर तुम्ही गाईड आहे ना बोलू शकता ना आता आम्ही ना फिरायला येणार आहे महाराष्ट्रात पुढच्या वीकमध्ये तर आम्हाला विचारायचं होतं की तिकडं आम्ही जातोय तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आम्ही ट्राय करायला पाहिजे खायच्या वस्तू कोणत्या एरियामध्ये कोणती गोष्ट फेमस आहे तर तुम्ही सांगू शकता का मला कुठलं कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणती गोष्ट जास्त खाल्ली जाते अच्छा मग महाराष्ट्राचं सांस्कृतिक पदार्थ कोणता आहे काही सांगू शकता का तुम्ही त्याबद्दल नाही नाही नाही तुम्हाला मी सांस्कृतिक पदार्थाबद्दल विचारते जो जुन्या काळापासून खाल्ला जात असणार अच्छा हा पदार्थ कोणत्या कोणत्या वस्तूने बनवला जातो अच्छा अच्छा ठीक आहे चालेल म्हणजे हा सांस्कृतिक पदार्थ झाला आणि तुम्ही बोलत होते लोकल फूड ज्याच्याबद्दल जिल्ह्यामध्ये जो जो खाल्ला जातो त्याच्याबद्दल सांगा काय हो हो हो मी मुंबईतल्या वडापावाबद्दल ऐकलं आहे अजून बाकी बाकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय खाल्लं जातं

अच्छा आणि कोल्हापूर वगैरे हे पण मी डिस्ट्रिक्ट तिकडे वाचले होते जरा सर्च केलेलं त्याच्यात तर तिकडं पण कोणते पदार्थ खाल्लं जातं का अच्छा हो ठीक तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तू मी येणारच आहे तसं तर पुढच्या वीकमध्ये महाराष्ट्रात फिरायला तर आम्ही महाराष्ट्र दर्शनासाठी पूर्ण फॅमिलीच येणार आहे तर तुम्ही मला हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही मला ज्यापण जे पण काही फूड जरा डिस्ट्रिक्टमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये फेमस असणार ना तुम्ही प्लीज मला त्याची लिस्ट माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर पाठवून द्या मी नक्की ते प्रयत्न ट्राय करेल मी पदार्थ ट्राय करण्याचा ओके चालेल तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद